हॅलो मॅम आम्ही वर्धेमधून गाईड बोलत आहोत अच्छा हो मॅम वर्धा जिल्ह्यात जर तुम्हाला जर ऐतिहासिक स्थळ बघायचं असेल तर आपल्याकडे बापूकुटी आहे किंवा जर तुम्हाला फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं असेल जर आपल्याकडे रिधोरा डॅ रिधोरा डॅम आहे रिधोरा तिथे पंचधारा डॅम आहे आणि बोरधरण आहे जर तुम्हाला कुठे धार्मिक स्थळी जायचं असेल तर आपल्या पेडझरमध्ये बुद्ध विहार गणपती देवस्थान असे विविध ठिकाण आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणी जायला आवडेल मॅम आमचे वेगवेगळे पॅकेजेस आहे मॅम त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांसाठी आम्ही वेगवेगळा खर्च घेतो जर तुम्हाला वर्धा जिल्ह्यातील धार्मिक स्थळी जर भेट द्यायची असेल तर त्याचा पूर्ण फॅमिलीचा पाच हजारचा पॅकेज आहे त्या पॅकेजमध्ये आम्ही विविध जे धार्मिक स्थळ आहे जसं केडझर किंवा खडकीचं हनुमान मंदिर किंवा बोधरनचं बुंडाई माता मंदिर असे वर्धा जिल्ह्यातील जितकेही धार्मिक स्थळ आहे आम्ही तिथे तुमची सहल घडवून देऊ जर तुम्ही जर पूर्ण फॅक फॅमिली पॅकेज परचेस कराल तर तुम्हाला पाच हजार प पडेल पण जर तुम्हाला जर सिंगल व्यक्तीला जर जायचं असेल टूरला तर तुम्हाला दीड हजार रुपयेमध्ये तुमचं पूर्ण खर्च होऊन जाईल हो हो चालेल ना